हॅलो एकवीरा रेस्ट्राँटमध्ये बोलत आहे तुमच्याकडे स्वीटमध्ये किती पदार्थ आहेत आणखी मला ते दहा किलो पाहिजे आहे लग्नकार्याकरता तर त्याच्यावर काही डिस्काऊन मिळेल का आणखी दहा तीन तारीखपर्यंत मला ही पाहिजे आहे तर तुम्ही मला या तारखेपर्यंत सांगाल का